गुलाबजामुन बालूशाही काजूकतली जिलेबी पेढा कलाकंद आईसक्रीम श्रीखंड बदाम शेक लाडू बुंदी लाडू बेसन लाडू मोतीचूर रव्याचे लाडू अनारसे सोनपापडी शेंगदाणा पापडी गुळपापडी साखर गुळ ऊस पाक ऊस रस पुरणपोळी खीर चॉकलेट सोनपापडी खोबरकीस अनारसे शंकरपाळे तेलाची पोळी केक खजूर खोबरं चॉकलेट शेंगदाण्याचे लाडू गुळाचे लाडू